नाशिकमध्ये म्हणाल तर बुधा हलवाई यांची जिलबी झटका पाणीपुरी तसेच सायंताराचा साबुदाणा वडा हे तीन पदार्थ मस्ट ट्राय आहेत हे नाशिकमध्ये फिरायला आलेल्या माणसाने खाल्लेच पाहिजे